हॅलो डॉक्टर नमस्कार आज अहो दोन दिवस झाले दाढ खूपच दुखते आहे हो कळ मारते जेवायला पण निट येत नाही जरा बघा चेक करा जरा हां अच्छा हां हां ओके हां त्यानं फरक पडेल ना पण हां

बरं हांं चालेल ठीक आहे चालेल चालेल

अच्छा बरं बरं हां हां अच्छा ठीक आहे

ओके

ठीक आहे ठीक आहे चालेल मी गोळ्या घेतो आणि मग आठवड्याभरात हां नाही फरक पडला हां हां चालेल आठवड्याभराने मी एक परत तरी येतो चेक करायला आणि नाही फरक वाटला तर मग आपण ते करून टाकू हां चालेल हां हां ओके ओके चालेल चालेल हां हां हां हो सर जून काय काय पथ्ये असतील ते सांगा म्हणजे मी ते पथ्ये पाळतो हां चालेल हां नाही चालेल मऊ मऊच अन्न खातो

हां ओक्के ओके चालेल चालेल हां चालेल ते मी तंतोतंत पाळतो हां चालेल पथ्य वगैरे व्यवस्थित पाळतो गोळ्या वगैरे पण ही सकाळी घ्यायची आहे ना गोळी आणि ही संध्याकाळी हां ठीक हां हां

हो हां हां हां तरी हां

हां हो चालेल चालेल हां चालेल धन्यवाद डॉक्टर तुम्ही कधी तरी म्हणजे हां किती ते किती असता तुमची वेळ काय आहे ओ पी डीची चालेल चालेल

हो चालेल चालेल अध्येमध्ये पण मला काय त्रास वाटला तर त्यावेळात येऊन जातो आणि घेतो सगळ्या हां गोळ्या वगैरे घेतो हां चालेल ही धरा तुमची फी हां चालेल चालेल थँक्यू डॉक्टर हा येतो हां